हां बोलिये सर अच्छा हो सर तुम्ही बरोबर कॉल लावला मी प्लम्बरच आहे सर की नळ आपण विकत घेतले आहेत की नवीन विकत घेऊन आणायचे आहेत सर ते फिट करायचा आहे का सर कुठे कुठे फिट करायचा आहे आपल्याला अच्छा अच्छा त्याच्या व्यतिरिक आपल्याला शावर वगैरे पण फिट करायचा आहे का सर की फक्त तेच नळच फिट करायचं आहे अच्छा सर मी आठशे रुपये रोजीने घेतो सर कारण की मार्केटमध्ये तोच रेट चालू आहे तर आणि आता आपण नळ फिट करून तर तिथं आपल्याला किती दिवस लागते म्हणजे होते ते एकच दिवसामध्ये होते म्हणा पण कधी दोन दिवसही लागू शकते कारण की पाण्याचे जो फो फ्लो असते तो सुरु राहते नाही राहत ते मग सगळं बघावं लागते सर आपल्याला ठीक आहे ना सर मी कधी येऊ सर तुम्ही सांगून द्या मला तसं सर सॉरी सर मी ट्वेंटी फाय जूनला तर येऊ नाही शकत कारण की ट्वेंटी थ्रीपासून ते ट्वेंटी सिक्सपर्यंत माझे एकदम ऑर्डरचं काम सुरू आहे सर आणि आता पण मी काम वर्क मध्येचाव तर सर मी ट्वेंटी सेवनला येऊ शकतो का सर तर ठीक आहे सर मी ट्वेंटी सेवनला येतो सर तुम्ही मला आपल्या घरचा ॲड्रेस सांगून द्या ठीक आहे सर ह्या नंबरवर वॉट्सअप करून द्या तुम्ही हो सर अजून काही सर ठीक आहे